मी ना आठ दिवसाअगोदर एक फ्रॉक मागवली होती माझ्या मुलीसाठी तो काल आला आहे त्याचा कपडा खूप रद्दी निघाला आहे नाही तिला फिटींगला बरोबर येत नाही साईजला बरोबर येत तिला होतंच नाही आहे मम्मी म्हणते मला ते घालासच नाही कपडात नाही आवडला आहे तेचा कपडा मी ना मागितली होती तर एकदम सॉफ्ट कॉटनचा मागितली होती पण आता तो कॉ कॉटनमदी नाही असून टेरीकॉटमधे निघाला आहे तू मागवली होती की मला पण बोलून देशील पण आता नको बोलवू तू कारण की तिथला ऑडर कमीत किमतीमदी होते पण आता त्याच्या पैसे जास्त घेतलेले आहे मी न रिफंड ऑडरमध्ये पण केली होती पण आता रिफंड पण नाही होत आहे ना पैसे पण वापस नाही मिळत आहे एक्सेंज ऑफरमंदी केली होती पण ते एक्सेंज ऑफरमंदी बी नाही करून देत आहेत एकतर कपडाही क खराब देला आहे आणि पैसेही खूप जास्त लावलं आहे कमी किंमतमदी सागितलं होत पण पैसे चे पैसेचे डिमान जास्त केले ना पैसे जास्त घेऊन गेला आहे पूर्ण रद्दी कपडा निघाला आहे साईज पण तिला बरोबर नाही होत आहे एकदम फिटींगलापण नाही होत आहे आता तो कपडा तसाच पडलाय नाही उपयोगी होत आहे नाही ते घालत आहे नाही काही नाही होतंय ते फेकण्यामंदी पूर्ण कपडा चालला गेला आहे